दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे